दोन दिवसांनी माझं कॉलेज चालू होणार आहे तर मी मागवले शूज नाईकीचे शूज पन्नास हजाराचे शूज आहे पण पन्नास हजाराचे का तर त्यात काय काय मला चांगलं वाटलं तर त्याची फस्ट तर डिजाईन मला एक नंबर वाटली खूप भारी डिजाईन आहे त्याच्यात वापरलेले सोल कपडा आणि त्याच्यात म्हणजे ते घातले की अजिबात गरम होत नाही चालताना खूप कम्फर्टेबल वाटतं आणि पन्नास हजार रुपये मी ह्या शूजसाठी दिले ह्याचा मला अफसोस अजिबातच होत नाही कारण त्याची किंमत पन्नास हजार असली तरी ती शूज एक लाखाला टक्कर देईल असे ती शूज होती आणि ते मी कॉलेजला घे घालून जायचो तेव्हा लोकं फक्त मा माझ्याकडं बघत नसून तर माझ्या बुटाकडं बघायची एवढी ती बूटं भारी होती तर मला ती बूटं मी आत्ताही घालतो कारण ती बुटाची मदलव एकदम भारी बूट आहेत